भारतामध्ये जसं की पर्यटनासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पर्यटनस्थळं आहेत आपल्याकडे सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये या ठिकाणी पर्यटन करण्या्साठी आ पर्यटन स्थळे आ डेव्हलप झालेली आहेत जेणेकरून हिवाळ्यामध्ये पर्यटन करण्यासाठी हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर उत्तराखंड अशा प्रकारची पर्यटनस्थळे आहेत त्यानंतर तुम आपल्याला जर समुद्रकिनारी जायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू यासारखे राज्यामध्ये आ समुद्रकिनाऱ्यांची पर्यटन स्थळे त्यांनी अवेलेबल आहेत त्यानंतर गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील किल्ले आहेत त्या ठिकाणी आणखीन वाळवंटासाठी वाळवंटं जर पाहाचं असेल तर राजस्थानमधील थार वाळवंटं त्या ठिकाणी पर्यटनासाठी अवेलेबल आहे